हां नमस्कार डॉक्टर मृणाल का हां मी शाहीर हेमंतराजे मावळे बोलतो आहे मला काही थोडी अडचण होती म्हणून फोन केला तर मी बोलू शकतो फोनवर हां काही नाही सध्या का देव जाणे पण थोडा थकवा खूप जाणवायला लागला आहे उ हृदयाची अशी धडधड धडधड वाढते आहे कधीतरी हातपाय लटलट करतात आणि असं धाप लागल्यासारखं असं काहीतरी होणं मध्ये मी खरंतर काही टेस्ट केल्या पण तसं काही त्याच्यातनं निष्पन्न होत नाही आहे आणि मग त्यांनी सांगितलं की कुणीतरी मानसोपचार तज्ज्ञाला विचारलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला फोन केला होता ब ब थोडंसं धडधडतं आणि असं हात आणि पायाला असं थोडंसं कंप सुटतो म्हणजे अशक्तपणाच्या पद्धतीची जी असतं की नाही अशा पद्धतीने ते होत आहे काय कामाचं थोडंफार काही न काहीतरी चालूच असतं ना वेगवेगळे विषय असल्यामुळे

हो हो

बरं बरं बरं चल चल मी परत एकदा फोन करतो तुम्हाला आणि तुमची वेळ घेऊन तुम्हाला भेटायला

हो हो चल चल चल धन्यवाद धन्यवाद